हं बोला ना ताई नाही नवीन उघडला आहे का हो कम्

अच्छा हो येणार ना ताई कसं काय आणखीन तिथे काय काय मिळते

हो जाऊ ना मग आपण कधी चलता अच्छा बरं ठीक आहे ना नेक्स्ट स संडेला जाऊ आपण

बरं ठीक आहे ना

हो का एवढं चांगलं आहे का ते

ठीक आहे ना मग मी पण येते आणि लिस्ट करूनच येते मग बरं बेडशिट वगैरे मिळते का तिथे मला ना बेटशिट आणि कर्टन वगैरे घ्यायचे आहे आणि मग काही बाकीचंही सामान घेऊन घेऊ

बरं तिथं पार्किंगची जागा वगैरे आहे का तर आम्ही सगळे फॅमिली येतो म्हटलं तर पाहिजेच ना कुठे आहे पण बरं हे मॉल कुठे आहे हो का

बरं ठीक आहे ना नाही आता पूर्ण तर येणार आहे घरचे बघू घरच्याच गाडीनी येऊ सोबत चालल्या जाऊ आपण हो

हो हो ठीक आहे आपण जाऊ फोनच करते मी ठीक आहे बाय